सुदृढ शरीरात सुदृढ मन राहतं अशी आपल्याकडे म्हण आहे भारतातील प्राचीन साहित्यात महाकाव्यात द्यूत कुस्ती रथांच्या आणि घोड्यांच्या शर्यती बुद्धिबळ यांचा उल्लेख येतो आपल्या भारतात भारतीय संस्कृतीमध्ये खेळाला खूप महत्त्व आहे आपल्या संस्कृतीत पारंपरिक खेळ आहेत ते प्रदेशाप्रमाणे वेगवेगळे आहेत हे खेळ सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम करतात हे शारीरिक तंदुस तंदुरुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्या खेळात सहभागी होणाऱ्यांमध्ये परस्पर सामंजस्य आणि ओळख आणि प्रेम वाढवण्याचे काम करतात प्रत्येक खेळाबरोबर संस्कृतीचा एक धागा जोडलेला आहे हे खेळ जिथे खेळले जातात तिथल्या माणसांचा समाजाचा परिसराचा इतिहास आपण त्या खेळामध्ये पाहू शकतो सूरपारंब्या हा खेळ जिथं वडाची झाडं होती तिथं खेळला जात होता भातुकलीचा खेळ प्रत्येक लहान मुलांना प्रौढवयातील जबाबदारीची जाणीव करण्याची तयारी करून घेत होता घोडेस्वारी तलवारबाजी लाठीकाठी दांडपट्टा जंबिया हे शिवकालीन खेळ होते कुस्तीदेखील परंपरागत एक रांगडा खेळ आहे तो देखील आपल्या इथं कोल्हापूरमध्ये रांगड्या लोक रांगडी लोकंच खेळतात पूर्ण महाराष्ट्रभर किंवा पूर्ण देशभरच कुस्ती ही आपल्याकडं परंपरा परंपरेने खेळली जाते पारंपरिक खेळ ही आपली समृद्ध सांस्कृतिक परंपरा दाखवतात त्यात मुलं स्वत विचार करतात एकमेकांना सहकार्य करतात संघ म्हणून एकत्र राहणं हे पण कौशल्य ते शिकतात सर्व प्रकारच्या खेळामुळे शारीरिक मानसिक भावनिक विकास होतो शिस्त आणि कठोर परिश्रम परिश्रमामुळे ध्येय ठरवून ते साध्य कसं करायचं हे ठरवता येतं मानसिक कणफर कणखरपणा निर्माण होतो त्यामुळे आत्मविश्वास सकारात्मक विचार यांची वाढ होते